हा बोला कोण आहे हो हो काही काम होतं का आपलं अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे कधी पाहिजे होतं तुम्हाला फोटोशूट करायला सोळा तारखेला तर नाही होणार ओ पॉसिबल सोळा तारखेला मला दुसरीकडं पण फोटोशूटसाठी जायचं होतं तुमचं कित किती वाजता आहे किती वाजता फोटोशूट कारायचा आहे तुम्हाला पाच येम बरं ठीक आहे मग माझं जर ॲडजस्ट जर झालं तिकडचं जर पटपट म्हणजे तिकडचं जर लवकर उरकून झालं तर मग मी तुमच्याकडं येऊ शकतो आहे माझं ते असिस्टंट आहे नाही मी येऊन जाईन काही अडचण नाही

एका फोटोचे एक फोटो एक फोटो का वन फिफ्टी रुपीज तर तुमच्यासाठी थोडासा डिस्काउंट देऊ शकते मी एडिटिंग वगैरे जर असेल तर मग डिस्काउंट मी कमी देईन चालेल का हो नक्कीच आमचे फोटो आमचे फोटो तर दुनियामध्येच खूप फेमस आहेत हो का हां आमच्याकडूनच काढले असणार खूप येतात खूप लोकं येतात आमच्याकडे फोटो काढायला ठीक आहे तुमचे तुमचं प्राय तुमचं कॉस्ट किती असेल तरी पण तुमचे मिनिमम कॉस्ट किती असते दीडशे रुपये बोललं म्हणजे डिस्काउंट देऊन तुम्हाला दीडशेत

काय बोलता आम्ही तीन जणं असतो

तुम्हाला आल्बम टाईपमध्ये पाहिजे आहे की सॉफ्ट कॉपी पाहिजे की लॅपटॉप वर पाहिजे आहे मग आल्बमची पाईस ट्वेंटी थाऊजंड तरी आहेच ना तुम्हाला बघा आणि जर जर डिझाईन वगैरे आल्बमवरती पाहिजे असेल तुम्हाला तर मग जास्तीत जास्त चाळीस हजारापर्यंत हो डिस्काउंट देऊ की आम्ही तुम्हाला आमचे फोटो काढून तर बघा आधी अहो कमी सांगायला आम्हाला पण परवडलं पाहिजे आम्ही तीन जणं असतो ना तीन जणांना म्हणजे तुम्ही समजू शकता आता कारण की प्रत्येकाचं काही ना काही एक धंदा असतो ना तीसपर्यंत तर नाही मॅडम पस्तीसपर्यंत बघा पस्तीसपर्यंत बघा बाबा पस्तीसपर्यंत कारण की आम्हाला पण परवडलं पाहिजे आम्हाला पण पुढे जाऊन खूप आम्हाला पण ते एडिटिंग वगैरे करायचं असतं तुम्हाला आम्ही तर तुम्हाला उलटं डिस्काउंट देतो आहे उलटं पाच हजार डिस्काउंट देतो आहे एवढं कोणी तर देत पण नाही दहा हजार म्हणल्यानंतर मग आमचं पण थोडं नुसकान असतं आहे ना फायनल पस्तीसपर्यंत फायनल मग ठीक आहे सोळा तारीख सोळा तारखेला येऊन जाईन आम्ही हो ठीक आहे हो